आत्ताच्या या काळामधे क्वचितच असा व्यक्ती असेल जो हाताने तयार केलेले पेंटिंग्ज किंवा ग्रिटिंग कार्ड्स तो देत असेल कारण आता काळ बदलला आहे आता ए आय म्हणजेच काय की आर्टिफिशल इंटीलिजन्सचा हा युग आहे तुम्ही एक क्लिक कराल तर तुमच्यासमोर ते ग्रीटिंग्ज किंवा पेंटिंग ते येईल पण इथनं दहा वर्षाआधी तो काळ वेगळा होता जर कुणाचा वाढदिवस असेल तर सपोज मित्राचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाला आम्ही काय करायचो की हाताने तयार केलेलं जे ग्रीटिंग कार्ड्स आहेत ते आम्ही बनवायचो ओके आणि ते बनवताना एक विशेष मअ मजा त्यामध्ये यायची ओके त्या व्यक्तीबात त्या व्यक्तीबद्दल जे आमचे भाव आहे जो जे इमोशन्स आहे ते डोक्यातून त्या कार्ड्समध्ये ते उतरायचे आणि ते करण्यात खूप त्यामधे मजा यायची ओके आणि हे जे कार्ड्स आहे हे देताना पण एक विशे विशेष म्हणजे एक त्या वेळेस एक कुतूहल राह्यचं की हे पाहून समोरचा जो मित्र आहे तो कसा रिॲक्ट करेल